हॅलो हा नैना बोल ना अरे मी छान आहे तू कशी आहे

ऑ हा हा आपण जाऊया नवरात्रीमध्ये गरबा पण होते छान मेला पण भरते तिकडे

हो हो हो बरोबर देवी इकडे इकडल्या साईडला नाही बसत पण ते यशवंतपूर त्या साईडला बसते दे देवी वगैरे यवतमाळमध्ये यशवंतनगर हा तिकडे गरबा पण होते मेला पण लागते हो हो मी मी मी येतो हो ठीक आहे चालेल

बरोबर अं बरोबर

पण आपण जाऊया हा

मस्त मस्त मी येतो मग आपण जाऊया ती देवी वगैरे पाहायला नवरात्रीचं छान सेलिब्रेशन करूया मेला पण घुमूया

हो हो चालेल बिलकुल बिलकुल नक्की बिलकुल बिलकुल आपण जाऊया ठीक आहे चल मग ये मग हो चल हो बाय